जसं महामार्गावर प्रवास करत असताना स्वच्छतालय पेट्रोल पंप किंवा खाण्यापिण्याचे पर्याय मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत पण जेव्हा गोष्ट येते की गावाकडं जाताना खेडेगावाच्या रस्त्याला तिथे थोडी कमतरता जाणवते तिथे पेट्रोल पंप म्हणा किंवा स्वच्छतागृह म्हणा खाण्यापिण्याचे पदार्थाचे पर्याय कमी आहेत जेव्हा आम्ही कुठे मोठ्या गावाला किंवा शहराला जातो जिथे महामार्गाहून प्रवास आहे तिथे या प्रकारच्या अडचणी जाणवत नाही पण इतर ठिकाणी असं एक कोणतं गाव असो किंवा कोणतं एखादं दूर ठिकाणी वसलेलं खेडेगाव एखादं डोंगर किंवा एखादं पर्यटन स्थळ असो तेव्हा तिथे थोड्या प्रमाणात त्या गोष्टी जाणवतात